हां बोला ना मॅडम हो हो हो आहे बराेबरआहे माझं नाव लाभेश अमर पाटील मी कोयनाडला राहतो अलिबाग कोयनाड हां हां हां हां ओके हां ओके हां तो बाईक आहे ना मॅडम बाईकवर येतो

हां हां ग्रॅजुएशन झालं आहे कॉमर्समध्ये झालं हो हो टॅली केलं मी एम एस सी आय टी केलं ते कोयनाडला नाना पाटील आहे आणि जे एस एम कॉलेज आहे मी जे एस डब्ल्यू च्या जेटीवर होतो सुपरवायजर बार्जमध्ये ओके चालेल आता बघा तिथे सुपरवायजर होतो तेव्हा मला तिथे पेमेंट पंधरा हजार रुपये होता आणि वरती हां वरती जे आपण एक्स्ट्रा काम करतो त्याचे पण ओवरटाईम मिळायचा तो मोजून मला अठरा हजारावर जायचा हां माझी वाईफ जॉब करते हां

चालेल मॅडम आणि पी एफ कट होईल मॅडम

चालेल मॅडम नाही एम्प्लॉईचा इन्शोरन्स असेल ना ठीक आहे मॅडम ठीक आहे मी कोट कधीपासून येऊ मॅडम ठीक आहे मॅडम चालेल ओके ठीक आहे मॅडम चालेल येतो मी